हो बोला ना हा बोला काही काम होतं ओके मी प्रोव्हाईड करेन पण सध्या हे तर थोडं शेड्यूल इकडेतिकडे आहे तर मग चार्जेस हेवी लागतील तुमचं फंक्शन कधी आहे

आणि पूर्ण टाईमसाठी ओके तर मी ॲव्हलेबल करून देईन पण थोडं चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील कारण बिझी शेड्यूल खूप चालू सध्या वन डेचं आमचं चार्ज तसं फाईव्ह थाउजंड आहे पण तुम्हाला वन थाउजंड एक्स्ट्रा पे करावं लागेल हा ते त्याचं काही टेंशन नाही ते आम्ही मॅनेज करून घेऊ मला पर्सनल येऊन भेटावं लागेल ऑफिसवर आणि तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल ओके तुम्ही ऑफिसवर येऊन भेटाल नं तर मग मी तुम्हाला सर्व म्हणजे दाखवून देईल बाकी त्याचं काही टेंशन नाही आहे एकदम ओके ठीक ॲड्रेस मी तुम्हाला मेल करते मला तुमचा मेल आय डी देऊन द्या हो हा माझा नंबर तुम्ही यावर मला मेल करू शकता ओके ठीक